कोळसा लेखन मोराच्या पंखाचं पाणी करून रंगाचं करून त्यानं लिहायची परत कलरपासून बनवलेलं आहे विटेपासून कोळसा कोळशाचा वापर तर खूप करायची मोराच्या पंखाचा वापर कलरमध्ये टाकून त्याला पॉईंट प पॉईंटनं लिहायची त्या आणि अजून वीट समजा विटेनं पण हो लिहिता येते विटी पण विटेचा पण खूप फायदा होता कोळशाचा पण गेरूचा कलर घट्ट म्हणजे कलरला हे करून घट्ट बनवून पेन्सिल रबल